हॅलो नमस्कार ही ओला उबर सर्व्हिस आहे का ॲक्चुली मला ना एक कॅब बुक करायची होती त्यासाठी मी चौकशीसाटी फोन केलंय मी

तर तर ना मला मी ॲक्च्युली राहते अहमदनगरला तर माझे जे पालक आहेत त्यांना मुंबईवरून अहमदनगरला येणारी एक एक कॅब हवीए बुक करायचीय तर किती तरी अंदाजी किती होतील ॲक्चुअली इथे माझं अहमदनगरला कॉ हे कॉलेज मी हॉस्टेलमदे राहते आणि मुंबईत माझे पालक राहतात तर काही कामानी त्यांना इथे यायचंय आणि आता कसं ट ट्रेन वगेरे काही भेटत नाईये तर मी म्हंटलं एक कॅब बुकऱ्या मंजे असं काही गर्दी वगैरे नाई दोघं आरामात येऊ शकतील ना

तर मला जरा सांगाल का कुठच्या म्हणजे तारके तारीक काय ती हाय ती सांगाल जरा मला हो चालेल ठीके आणि मला तुमचा नंबर वगैरे पण एसएमएस करा जेम जे ड्रायवर असते ते आणि तुम्हाला तुम्ही जसं पण गुगल मॅप्स यूज करता ना तर मंजे आईवडील ना मुंबईला कांदिवली ईस्टला ठाकूर विलेजमदे राहतात हां तर मी तुम्हाला त्यांच जे काही तुम्हाला संपर्कचं करायचं असेल ना तो माझ्याशी करा ते थोडे वयस्कर आहेत ना म्हणून हो ठीके कोण ना ओके म्हणाला अच्छा ठीके नरेंद्र गुप्ता ना चालेल मला ह्यांचा नंबर पण पाठवून ठेवा आणि त्या एकोनतीससाठी बुक करून टाका आणि मला वेळ वगैरे पण काय तो असेल तो सांगा आणि किंमत जरा जास्त नाई एकत काही म्हणजे कमी होऊ शकेल का चला बघा आणि प्लीज मला सांगा हो चालेल ठीके तर मं एकोनतीससाठी बुक करून टाका तीन हजार ठीके चालेल हो मी जो माझ्या इकडे अंमदनगरचा पत्ता जो आहे ना तो मी पाठवते तुम्हाला माझ्या कॉलेजचा मला तुम्ही सगळे डिटेल्स परत एकदा एसएमएस करा हो ठीके थँक्यू धन्यवाद